शालेय शिक्षणात प्राथमिक स्तरापासून ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंत रेखाटन हा विषय अत्यंत आवश्यक आहे कारण मूल जेव्हा अगदी पहिल्यांदा शाळेत जातं तेव्हासुद्धा त्या मुलाला रेषा त्रिकोण चौकोन गोल या आकारांमधूनच त्याच्या शिक्षणाची सुरवात होते पहिले हे सगळे आकार शिकवून मुलांना व वळण हाताला वळण लावलं जातं त्याच्यानंतर या आकारांमधूनच अक्षरं शिकवली जातात ज्यातून त्यांना भाषा लिपी ह्या सगळ्याचं ज्ञान होतं याच आकारांमधून चित्रकला हा विषयही त्यांना शिकवला जातो तर या चित्रकला विषयासाठी त्यांना या रेखाटनाची खूप मदत होते पुढे मुलं मोठी झाल्यानंतरसुद्धा शास्त्र सायन्स विषयामधल्या ज्या आकृत्या आहेत त्यासुद्धा रेखाटन करताना त्यांना या सगळ्या रेषांचा उपयोग होतो आणि त्या कशा काढायच्या कशा रेखाटन करायच्या हे सगळं शिकवलं जातं त्याचप्रमाणे भूमिती या विषयामध्ये सुद्धा आकृत्या कशा काढायचा आणि त्या एक प्रॉपर मेजरमेंट वाईज कशा काढायचा ह्या ह्याचंसुद्धा ज्ञान मुलांना शाळेमधून मिळतं त्यामुळे रेखाटन हा विषय शालेय शिक्षणामध्ये अगदी प्राथमिक स्तरामध्ये मूल असू दे माध्यमिक स्तरामध्ये असू दे किंवा अजून उच्चमाध्यमिक स्तरामध्ये असू दे त्यांनासुद्धा हा रेखाटन विषय हा अत्यंत आवश्यक आहे उच्चमाध्यमिक स्तरामध्ये सुद्धा जे सायन्स किंवा मेडिकल फील्ड आहेत त्यांनासुद्धा आकृत्या काढणं त्या रिप्रेझेंट करणं ह्या सगळ्यामध्ये रेखाटन हे खूप आवश्यक आहे त्यामुळे हा विषय कुठल्याही वयाच्या विद्यार्थ्यांसाठी म खूप महत्त्वाचा आहे